आपल्या हिंदू संस्क संस्कृतीमध्ये विवाह ह्या एक खूप मोठा असा संस्कार आहे आणि यामध्ये खूप आता खूप वेगवेगळे प्रकारचे न हे प्रथा आता निघाल्या आहेत आता पहिल्यापासून साखरपुडा एक होतो त्या साखरपुड्यात मं मुलग मुलगी मुलाला अंगठी घालते आणि नंतर मग तारीख काढली जाते मग पुन्हा ही करतो आपण मुहूर्त करतो आणि नंतर मग विवाहाच्या दिवशी आदल्या दिवशी मग हळद लावण्याचा कार्यक्रम असतो संध्याकाळी मुलीला मुलाला हळद लावली जाते आणि नंतर दुसऱ्या दिवशी पहिली अक्षता असते त्याच्यात मग होम हवन हे मग सप्तपदी अजून हे सुनमुख बघणे मग संध्याकाळी जावयाचे पाय धुणे आणि ही करणे सासूबाईंचे पाय धुणे अशा विविध प्रकारचे प्रथा आहेत आणि नंतर दुसऱ्या दिवशी मग अक्षता असते मग खूप सगळ्या लोकांनी मिळून अक्षता मग नवरानवरीच्या डोक्यावर व टाकायच्या आणि नंतर मग कन्यादान हा एक विधी असतो तो पण त्याला पण खूप महत्त्व आहे कन्यादानाला पण